विज्ञान आणि तंत्रज्ञानबद्दल अगर तुम्ही मला विचारणार तर मी विज्ञान आणि तंत्रज्ञानबह्या बद्दल बोलू शकतो विज्ञान एक असं हे झालं आहे आणि तंत्रज्ञानही खूप काही झालं आहे आणि फोनाची फोन एक जी एक तंत्रज्ञान आहे ना फोनच्याविरुद्ध आपण खूप काही करू शकतो फोन एक माणसाच्या आयुष्यामध्ये असा एक झाला आहे की फोनच्या थ्रू आपण ना एखादा व्यक्ती अशी फॉलो करू शकतो आता जी व्यक्ती आपल्याहून लांब आहे आता तिच्याशिवाय आपलं कोण नाही आहे गावा भेटणं नाही आहे तियाशी आपण कॉल करू शकतो तियाशी बात करू शकतो या आपण काही एखादी वस्तू नाही आपल्याला सापडत आहे ती तिला कॉल करून आपण सांगू शकतो आणि राहिली कसं फोन एक आयुष्यामध्ये खूप महत्त्व आहे फोनाचं पण फोनमधलं आपण चालवता चालवता खूप नवीन काही शिकू शकतो आणि शिकता शिकता आपण एक अशा मतलब जॉबलाही लागू शकतो आपले मतलब स्वतःचं सिचुएशन राह्यले प्रॉब्लेम्स आहेत तेही आपण सॉल्व करू शकतो आणि फोनच्या थ्रू आपण खूप काही कामही करू शकतो जॉबला जातानाही आपण फोन करू शकतो की आज जॉबचा इंटरव्यू आहे या नाही आहे जॉबला कसं जायचं आहे कोणत्या ट्रेननी जायचं आहे किती वाजता जायचं आहे आपण फोनच्या थ्रू हरएक जगामधलं एक एक गोष्टी पाहू शकतो अगर आपल्याला काही इन्कम वगैरे कमवायची असेन काही आपल्याला अर्निंग करायची असेन त मग फोनच्या थ्रू करू शकतो फोनच्या डाटाच्या थ्रू फोनमधलं कॉल एखादी व्यक्ती नाही भेटत न आपल्याला तर आपण तिला कॉल करून तिलाही असं सांगू शकतो बाबा मी इथं आहे ठीक आहे आणि एखादी व्यक्ती आपली हरवते काही काही व्यक्ती आपली हरवली ना तर तिला आपण कॉल करून सांगू शकतो आहे हा लोकेशनवर तू येऊ शकते फोनच्या थ्रू खूप काही काम होतात फोन मतलब एक माणसाची खूप एक युज करण्याचा वापरही चांगला झालेला आहे फोन आणि खूप चांगली गोष्ट फोन आहे आपल्या आयुष्यामध्ये